माझा आवडता विषय हा इतिहास होता त्यामध्ये मानवाविषयी ही पूरक लोकांची माहिती असायची संतांची असायची आणि जे आधीचा जो काळ होता ब्रिटिशकालीन त्यांच्याबद्दल पण माहिती असायची आणी त्यामुळे आपलं नॉलेज हे जास्त वाढते त्यामुळे हा इतिहास विषय मला आवडता आहे